मराठी भाषा ही फारच प्रेमळ आहे जसं आता मराठी भाषेमध्ये आईला ए आई असं म्हटलं जाते तर वडिलांना ओ बाबा असं म्हटलं जातं तर आईला ए आई म्हणण्यामागचं पण कारण आहे कारण आई मुलांच्या भरपूर जवळ असते त्याच्यामुळे ए आई असं म्हटल्यानंतर ते असं वाटतं की ती आपली जवळची व्यक्ती आहे म्हणूनच मावशीला पण ए मावशी इकडे ये असं म्हटलं जातं आणि वडिलांना थोडा मान दिला जातो तर त्यामुळे ती मराठी भाषेच्या जी अस्मिता आहे ती नक्कीच बऱ्यापैकी स्थान आहे असं मला वाटतं इतर भाषेंच्या तुलनेमध्ये दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर मराठी भाषेचे लोक आदरानेच दुसऱ्यांना बोलतात राम राम म्हणतात एकतर राम राममध्ये एकतर देवाचं नाव पण येतं आणि एक जसं आपण गुड मॉर्निंग गुड आफ्टरन म्हणतो तसं एक ग्रिटिंग असतं त्याच्यामध्ये एक आपुलकीची भावना असते म्हणजे आपण एक दुसऱ्यांना आपुलकीच्या भावनेने बोलवतो जसं इतर म्हणजे दुसरे अनोळखी व्यक्ती असतील तर काका मामा आई आजी मावशी मामी अशा पद्धतीने आपण हाक मारतो म्हणजे त्या ए बाई इकडे ये नाही म्हणत असंच म्हणतो की ओ काकू इकडे या ओ मावशी इकडे या असं आवाज देतो त्याच्यामधून एक आपुलकीची भावनाच व्यक्त होते तर मराठी लोक त्यांच्या आपल्या मराठी भाषेचा वापर अस्मितेसाठी आणि आपुलकीची भावना व्यक्त करण्यासाठी नेहमीच वापरत असतात आणि अशीच वापरत गेली पाहिजे आणि मराठी भाषेचा जो उद्धार आहे तो असाच होत राहिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे